आपण स्वयंपाक करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की जेणेकरून आपल्याला काही फूड अॅलर्जी व्हायला नको कारण जे फूड एलर्जी झाल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला कधी पोट दुखते आपलं किंवा खाज सुटतं असे काय रोग उद्भळून येतात त्याचप्रमाणे आपण काय आपण काय जेवण बनवतो आणि आपण काय खातो आणि आपले शरीर काय पचवू शकते ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्या आरोग्याशी संबंधित असलेल्या गोष्टी आहे त्यामुळे आपण काही गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला खाज आणि पुरळपण्यासारखे असे काही समस्या उद्भवतात तर त्यामुळे आपण ह्या गोष्टी जरा अबाईड केल्या पाहिजे की जेणेकरून अशा काही पदार्थ म्हणा किंवा अशा काही गोष्टी आपण करायला नको की जेणेकरून आपल्याला खाज सुटेल किंवा पोट दुखेल किंवा पुरळ येतील अशासारखे कारण की आपण आणि कुठेही आपण स्वयंपाक बनवतानी आपले हात स्वच्छ धुवून टाकायला पाहिजे जसं आपण आता भाजी करत आहे किंवा मसाला करत आहे त्यामध्ये आपण जे वाटणं वाटत आहे मिरच्याचा पेस्ट वाटत आहे तर तो मिरच्याचा पेस्टचं आपण जर भाजीला यूज केला अन् त्यामध्ये भाजीत भाजी तयार करून झालंन त्यानंतर आपण हातच धुतले नाही आपण काह आपल्या आपण बॉडीला आपल्या जर खाजवलं आपण किंवा कुठे खाज सुटली आपण तर खाजवलं तर त्याचं जे रिॲक्शन आहे त्याचे जे रॅशेस आहे त्या तिखट याचे म्हणजे तिखट मिरच्यांचे त्या आपल्या हातावरती होतो त्यामुळे आपल्याला खाजोणी किंवा अशी खाज सुटते आणि अशे छोटे छोटे फोडं येतात की जे लवकरात लवकर बसत नाही त्यामुळे आपल्याला एलर्जी होते आणि अशा काही गोष्टी आहे की आपण फोडणी घालतानी कमी तिखट वापरूच्यान याने फोडणी घालायला पाहिजेन की जेणेकरून आपल्याला खेसखस उठायला नको किंवा आपल्याला खोकला यायला नको अशा पद्धतीच्या आपण ती भाजीची फोडणी घातल्या पाहिजे आणि असे काही फुडस् आहे जसे झालं आपण कढी करत आहे कढी जी दह्याची असते ती आपण कढी पिली नाही पाहिजेन कारण की ती जर कढी पिली तर आपल्याला खोकला होतो सर्दी होतो आणि त्याचप्रमाणे आपण पोळ्या शेकतानी किंवा पोळ्या बनून लाटता पोळ्या लाटून शेकल्यानं शेकण्यासाठी आपल्याला जे आपण तवा यूज करतो ते तवा तवा जो यूज करतो तर ती पोळी व्यवस्थित पद्धतीने शेकली पाहिजेन कारण की व्यवस्थित पद्धतीने आपण जर शेकली नाही आपलं जर आपलं जर लक्ष राहिलं नाही तर आपला हात भाजूनपणसुद्धा शकतो अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे असे काई पथ्य आहेत तर त्यामुळे स्वयंपाक करतानी खूप जास्त लक्ष ठेवणे खूप गरजेचं आहे